भारतातील अशी जी ठिकाणं आहे जिथं जायलाच माणसाने एकदा जायलाच पाहिजे ते म्हणजे स् पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणजे जम्मू अॅन्ड कश्मीर तिथे भारतात एकदा जायलाच पाहिजे तसंच एक झालं वैष्णवदेवी अजून केदारनाथ असे भारतातील क खूप असे ठिकाणं आहेत तिथं जायला मला आवडेल आणखी राज्यात झालं म्हटलं म्हणजे महाबळेश्वर चिखलदरा पाचगणी लवासा सिटी असे थंड हवेचे ठिकाण इथे जायला मला आवडेलच आणि भारतात आणखी खूप असे ठिकाणं आहेत तिथं जायलाच पहिजे जसं उज्जैनला महाकाल बद्रीनाथ केदारनाथ वाघा बॉर्डर आपली अजून गुजरातच्या कच्छमध्ये जिथं पतंग महोत्सव होत असते तिथं त्यावेळेस कच्छमध्ये पण जायला आवडेल अजून आणखी महाराष्टात शेगाव म्हणून एक साईबाबाचं द शेगाव आहे गजानन महाराज त्याच्यानंतर साईबाबा तिरुपती बालाजी भारतातलं ठिकाण अशा विविध ठिकाणी अशा लोकप्रिय ठिकाणी मला जायला नेहमी आवडेल कारण की अशा ठिकाणी एकदा अवश्य भेट दिलीच पाहिजे